हा मी शुभम बनसोडे बोलत आहे सांगलीमधून माझं लाईट बिल जास्त मोठ्या प्रमाणात येत आहे त्यासाठी मी काय करू शकतो हा मागच्या महिन्यामध्ये माझे विजेचे बिल दोनशे पन्नास रुपये आले होते पण या महिन्यामध्ये माझ्या विजेच्या बिलामध्ये खूप वाढ झालेली आहे यावेळीचे माझे विजेचे बिल एक हजार पन्नास रुपये आलेले आहे तर मी ते कमी करण्यासाठी बाबानू वेगवेगळ्या प्रकारच्या काय असेल ते वेगवेगळ्या प्रकारचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करतो आहे की बाबा आपल्या इथे आपल्या इथे सोलार सोलारचे जे लाईटचे असते ते बसवण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा काय करतो आहे पण माझं लाईट बिल काय कमी होत नाही हां तर मी ग्राहक ग्राहक वीज मंडळाशी बोलू इच्छितो की काही कोणत्या प्रकारची आपण ॲक्शन घेतल्यानंतर की बाबानो वीज कमी प्रमाणात येईल मी जास्त प्रमाणातबी वीज पण वापरत नाही आहे जास्त प्रमाणात त्याचा वापर पण करत नाही आहे पण काय करता येईल की जेणेकरून बाबांनो मासिक खर्च माझा कमी करण्यात येईल हां मी त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वीज पुरवठेदारांकडे पण जाऊन आलो ते त्यांनी सांगितले होते की सोलार पॅनल बसवून घ्या किंवा काय करा

हां मी त्याची तुलना पण केली मी वीज प्रत्येक वीज पुरवठ्या करणारेच्या ह्याच्यापासून तुलना पण सोलार पॅनलची पण तुलना केली आणि इलेक्ट्रिसिटी वीज बिलांची पण तुलना केली पण मला त्याच्यामध्ये काही एवढा फरक दिसून येत नाही

हां मी मग वीज कमी करण्यासाठी काय करू शकतो मासिक खर्च माझा वीजेचा खूप प्र मोठ्या प्रमाणात येतो आहे मग त्यासाठी काय करू शकतो मी तुम्ही त्याच्यामध्ये बघा की माझ्या मीटरमध्ये इलेक्ट्रिसिटी मीटरमध्ये जर काही जर फॉल्ट असेल किंवा काय असेल तर तुम्ही येऊन तेवढं चेक करा हा तेवढं तुम्ही चेक करा आणि बघा तेवढं माझं मासिक खर्च खूप येत आहे त्याच्यामुळे मला हे सहन होत नाही हां हां मी प्रत्येक ह्याच्यामध्ये सोलारची पण तुलना केली आणि आपले इलेक्ट्रिसिटी पण तुलना केली पण इलेक्ट्रिसिटीचं बिल जास्तच येत आहे

हां ठीक आहे